आम्ही आमच्या एरियातले सर्व मुलं बाईक्सनी आधी तर चिखलदऱ्याला गेलो होतो आणि चिखलदऱ्याहून मग आमचा काय विचार आला किंवा काय मोळ झालो तर सगळ्यांची इच्छा असल्यामुळे आणि सगळ्यांकडे पुरेसे पैसे असल्यामुळे आणि तो सुट्टीचे दिवस असल्यामुळे आम्ही परत म्हणजे परतवाडा चिखलदऱ्याहून सरळ उज्जैनला उज्जैन आणि ओंकारेश्वर बाईकने जाण्याचा विचार केला तिथे एक दिवस थांबून चिखलदरा या पर्यटन स्थळाला एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही सर्वजणं पावसाचा सीजन असूनही सगळे जणं पावसात ओलं होत ओंकारेश्वरला बाईकने गेलो तो रस्ता खूप घाटाचा आणि खूप चांगला असतांना तो एक थ्रील वेगळाच होता कारण की त्यामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस मित्र होतो आणि सत्तावीस वेगवेगळ्या आमच्याकडे दुचाकी होत्या अशा स सत्तावीस दुचाकीवर आम्ही चाळीस एक मित्र भर पावसात आणि वादळात त्या ओंकारेश्वर आणि उज्जैनसाठी निघालो परतवाड्याहून तर तो थ्रील आणि ती मजा वेगवेगळी सगळ्यांना खूप कुडकुडत थंडी वाजत होती वेगवेगळ्या ठिकाणी टपरीवर थांबून आम्ही चहा पकोडे याचा आस्वाद घेत होतो आणि तो एक मजा तो एक एन्जॉय वेगळाच हे होता आणि त्या रस्त्याने जात असताना वेगवेगळ्या नद्या वेगवेगळे धबधबे वेगवेगळे झरे असल्यामुळे तो प्रवास खूप आनंददायी आणि एक आकर्षक वाटला मला आणि आम्ही सगळ्या मित्रांनी खूप मौज केली खूप मजा केली तो दिवस अजूनही आम्ही जेव्हाही आमचं डिस्कशन होते की जेव्हाही आम्ही दहा वीस मित्र एका ठिकाणी जमतो किंवा कोणत्या लग्न प्रसंगात किंवा प्रोग्राममध्ये भेटतो तेव्हा त्या ट्रीपची आणि सहलीची आवर्जून आम्हा सर्वांना आठवण येते आणि पुन्हा अशी एखादी लद्दाख ट्रीप वगैरे आणखीन मोठी ट्रीप काढावी बाईकर्सनी आम्ही अशी आमची इच्छा होते